हां सर बोला

हां सर बोला की आहे हां हां अच्छा अच्छा सर ॲक्च्युअली आता आपल्याकडं म्हणजे बेस्ट प्लॅन म्युच्युअल फंड्समध्ये वगैरे आहेत म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही आता चालू करू शकता आता ॲक्च्युली म्युच्युल फंड हे टोटली मार्केटवरती डिपेंड असतात काही म्युच्युअल फंड डेप्ट ओरेंटेड असतात ते ते सोडून जे बाकीचे आहेत ते मार्केट ओरिंटेड जे इक्युटिव्ह ओरिंटेड म्युच्युअल फंड आहेत ते टोटली मार्केटवर डिपेंड असतात ते काय करतात आपल्याकडून जे अमाऊंट एस आय पीद्वारे किंवा टोटली इन्व्हेस्टमेंट जे तुम्ही कराल म्युचल फंडमध्ये ते आपल्याकडून स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करून त्याचं म्हणजे व्हॅल्युशन वाढत राहतं नंतर जसे स्टॉक वाढतील तसे तुमचे म्युटुल पंड वाढत राहतील मग याच्यामध्ये तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू शकता मिनिमम पाच हजारप्रमाणे किंवा मग मिनिमम शंभर रुपयेप्रमाणे मंथली एस आय पी पण करू शकत आहे म्हणजे तुम्हाला ज्या परवडणाऱ्या स्कीममध्ये तुम्हाला जे व जिथं वाटते तिथं तुम्ही करू शकत आहे हो हो महिन्याला तुम्ही वॉलेंट्री पेमेंट करू शकत आहे जर एखादा महिना स्किप झाला तर नेक्स्ट महिन्यात तुम्ही ते करू ॲडजस्ट करू शकत आहे हो हां आता म्युच्युअल फंड वगैरे सोडून जर प्रॉपर ग गव्हर्नमेंटचे प्लॅन म्हटला तर पी पी एफ वगैरे तुम्ही करू शकता पी पी एफमध्ये काय असतं आहे तर मिनिमम पंधरा वर्ष तुम्हाला ते कंपल्सरी पैसे त्या पी पी एफ अकाऊंटवरती टाकायला लागतात त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट सात परसेंटपासून साडेसात ते आठ पर्सेंटपर्यंत वाढत जातं आहे मग ते ॲक्चुअली कम्पाऊंडिंग इंटरेस्टमध्ये येतं आहे ते इंटरेस्टवरती इंटरेस्ट लागत जातं आहे तुम्हाला पंधरा वर्षे टोटल पैसे त्यात फक्त टाकत जायचा अकाउंट अकाऊंटवरती आणि तुमच्या मॅच्युरिटी पिरियडमध्ये तुम्हाला ते मिळून जातात पैसे हां मग त्याच्यासाठी जर तुमचं मेडिकल जर इमर्जन्सी वगैरे असेल तर दोन वर्षानंतर तुम्हाला ते फिफ्टी पर्सेंट अमाऊंट त्याची विड्रॉ करू शकता

आहे हो सर हो हो हो ऑफिसचा ॲड्रेस आपला शिराळामध्ये आहे बत्तीस शिराळा सांगली तिथं आहे हो तिथं आल्यावरती शिराळाच्या समोर स्टँडच्या समोर ते आहे

ओके सर